बागेमध्ये जी फुलं येतात त्या फुलांचा व वापर मी देवाच्या पूजेत करत असतो त्यामध्ये पारिजाताची फुलं हे आणि गुलाबाच्या फुलाचा वापर करतो फळामध्ये बागेत जी फळं येतात विशेषत जांभळं रामफळ पपई यासारखी फळे मी बागेत लावलेली आहेत त्या ते मी घरी खाण्यासाठीच करतो आंब्याच्या दिवसात आंब्याचे फ आंबे येतात तेही मी घरीच खाण्यासाठी वापरतो फळ बागेत येणारे फळं मी बाजारात विकत नाही ती शेजाऱ्यांना खाण्यासाठी देतो त्यामुळे शेजारीही खूश असतात मलाही त्यामध्ये आनंद मिळतो अजून काय पण